शाळांमध्ये बरेचशे शाळेमध्ये बरेचसे उपक्रम राबवले जातात ज्यामधे कबड्डी खोखो हलीबॉल फूटबॉल हे खेळले जातात आणि त्याच्यामध्ये बक्षीस पण मिळवलं जाते मला चांगल्या प्रकारचं स्टेटचं पारितोषिक मिळालं होतं त्यामध्ये मी अमरावतीला खेळायला गेलो होतो कबड्डी हेच मी सांगील की मला शाळेमध्ये बरेचसे पारितोषिकं मिळालेले आहेत त्यामुळं मला शाळेमधून बक्षीसं तर मिळालीच तसं पण मला मुख्यमंत्री आणि आमदार यांनी सुद्धा माझं अभिनंदन केले माझे डिजिटल लागले होते त्यामुळं मी चांगल्या प्रकारे प्रगतीवर आहे